हो मला मराठी व्यतिर व्यतिरिक्त इतर भा भाषासुद्धा येतात जसे की इंग्लिश आणि हिंदी पण माझी मातृभाषा मराठी असल्यामुळे मला मराठी भाषा सर्वांच्या तुलनेत सोपी वाटते कारण ती मराठी भाषा साधी व सोपी सरळ आणि सुलभ असल्यामुळे ती मला बोलण्यात अवघड जात नाही आणि मला त्याच्यामुळे मला भावना माझ्या व्यक्त करता येतात मराठी भाषेमुळे आणि मराठी भाषामुळे जे आपण कधी पण काही गोष्ट बोलताना आपली पहिल्या तो तोंडातून मराठीच येते जरी मी काही बोलणार आहे तर माझ्या तोंडातून पहिलं मराठीच येईल पण इ इंग्रजीमध्ये मला तरी वाटतं मी एवढी माझ्या भावना व्यक्त करू शकत नाही मराठी भाषेच्या मराठी भाषा ही मा मातृभाषा असल्यामुळे ती सहज आणि सोपी असते मराठी भाषेच्या तुलनेत मला माझे दुसरे कुठलेही भाषा असे कुठल्या भाषांना आपण बोलू शकत नाही पण दुसऱ्या कुठल्या भाषा माझ्यासाठी मला ती ठीक वाटत वाटते